हो मी बऱ्याचदा यूटूबवरील फोटोग्राफीबद्दलचे व्हिडिओ पाहात असते त्यामध्ये बऱ्याच गोष्टी सांगितल्या जातात की ज्या लक्षात येत नाहीत त्यामध्ये फोटोग्राफी करताना अँगल कसा धरावा कॅमेऱ्याची सेटिंग कशी असावी निसर्गाची फोटोग्राफी करताना कोणत्या बाबी लक्षात घ्याव्या माणसांची फोटोग्राफी करताना कोणत्या गोष्टी लक्षात घ्याव्या आणि वेगवेगळ्या ॲंगलनी कसे फोटो काढावे तसेच कोणत्या अँंगलने फोटो काढल्यास तो प्रभावी दिसेल कोणत्या अँंगलने फोटो काढल्यास त्याचं जे ओरिजिनल रूप आहे ते दिसणार नाही याबद्दलच्या गोष्टींचा उपयोग होतो आणि काही वेळेस कोणत्या गोष्टी करू नयेत यादेखील सांगितल्या जातात जसे की सनसेटमध्ये फोटो काढताना कॅमेऱ्याची सेटिंग कशी असावी त्याचप्रमाणे कॅमेऱ्यात कोणता अँगल घेऊ नये त्यामुळे आपला फोटो खराब होईल या गोष्टी सांगितल्या जातात ह्या बऱ्याच गोष्टींचा फायदा होतो आणि त्या गोष्टी पु पुढच्या वळेस फोटो काढण्यामध्ये उपयोगात येतात व त्यामुळे फोटो अधिक चांगले काढण्यास मदत होते व फोटोची क्वालिटी वाढते आणि बॅकग्राउंड फोटोमधील बॅकग्राउंड वगैरे पण चांगले दिसते